मला महाराष्ट्र फिरायचा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय काय म्हणजे प्लेसेस वगैरे आहे चांगले वगैरे मला ते ते मला पहायचं आहे तिथे एक महिना काढायचा आहे महाराष्ट्रामध्ये हो मला एक म नाही नाही फॅमिलीसोबत आहे मी नाही आम्ही चारजण आहे

जे हं जे महाराष्ट्रामध्ये जे चांगलेवाले जे प्लेसेस आहेत ना तसे काही म्हणजे आता देवदर्शन वगैरे हा हा बस हा हा तसे ठिकाण पण किती दिवसाचं आहे बरं पंधरा दिवसाचं पर पर्सनचे पंधरा हजार पंधरा म्हणजे पंधरा

म्हणजे आमचे साठ हजार रुपये

हा हा हा हा अच्छा हा हा म्हणजे तुमचं काय हे आहे का म्हणजे त्याला तुमची बस वगैरे आहे की काय आहे अच्छा ट्रॅव्हल्स आहे अच्छा म्हणजे कधीपासून म्हणजे स्टार्टिंग करायचं म्हणजे काय असं तुमचं एक ते पंधरा का अच्छा एक जुलै एक जुलै ते पंधरा जुलै हा हा जे ते हॉटेलचं रेटिंग वगैरे ते त्यामध्येच येऊन जाणार ना अच्छा तुमचीच आहे का जर काही असं म्हणजे हा हा

किती हे जे आपल्याला असं वेगळ्या ठिकाणी काही जायचं असेल तर तो आपला वैयक्तिक खर्च राहणार म्हणजे तुमच्यामध्ये इन्क्लूड नाही राहणार अच्छा अजून असे हा हा आणि जर आपल्याला एक तारखेच्या ऐवजी थोडंसं पाच वगैरे तारखेला जर आपण निघू शकलो तर ते अवेलेबल आहे का तुमच्याकडे नाही आमचं कसं आहे एक जे फॅमिली नाही ते एक आमचं फॅमिली जो मेंबर आहे ना तो चार तारखेला येणार आहे संध्याकाळला म्हणजे पाच तारखेला आणि मग कसं ते इतक्या लवकर थोडं होणार नाही ना जाणं हो का हो का नाही नाही मग दहा तारखेचं चालेल ना आपल्याला बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे आल्यावर बोलू मग आपण बरं ठीक आहे थँक यू हा सांगतो मग मी तुम्हाला हा